हो नक्की मला सांगायला आवडेल मी प्रोफेसर झाल्यानंतर जेव्हा जेधे कॉलेजमध्ये गेले तेव्हा त्याने तिथे मला बऱ्याच कमिटीमध्ये काम करावं लागलं आणि अशाच कमिटी सिलेक्शनमध्ये एन एस एस कमिटीमध्ये माझं सिलेक्शन झालं मी कमिटी मेंबर म्हणून काम करायला सुरुवात केली एन एस एसमध्ये काम करत असताना मला अनेक फील्ड वर्क करावं लागलं होतं आणि ज्या ज्यामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांसोबत बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथली क्षेत्रभेट किंवा अशा काही गोष्टी करणं अपेक्षित होतं अशाच दरम्यान राजगड ट्रेकिंगचं आमचं विद्यापीठाकडून राजगड ट्रेकिंगसाठी आम्हाला म्हणजे कम्पल्शन करण्यात आलं आणि त्यामुळे साधारण एकशे वीस विद्यार्थ्यांना घेऊन मी राजगड ट्रेकिंगसाठी सज्ज झाले तसं पाहता यापूर्वी मी कधीही ट्रेकिंग केलेलं नाही आहे आणि हा माझा पहिलाच अनुभव असणार होता आणि त्यामुळे थोडंसं साशंक होते की मला जमेल की नाही कारण खूप कमी वयामध्ये मी हे सुरू केलं नव्हतं जवळजवळ पस्तीशी ओलांडल्यानंतर मला ट्रेकिंग करणं क करायचं होतं त्यामुळे थोडीशी साशंक होते पण मी ठरवलं होतं की वि विद्यार्थी बरोबर आहेत आपल्या आणि आपण थोडंसं धाडस करून बघूयात आणि अशाच विचाराने मी राजगड ट्रेकिंगला गेले राजगड ट्रेकिंगचा दिवस उजाडला आणि आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली पहिल्यांदा असं वाटलं कदाचित आपल्याला जमणार नाही जमणार नाही पण विद्यार्थी सोबत होते कॉलेजमधले आमचे शिक्षक अ अनुभवी शिक्षक होते ज्यांनी यापूर्वी अनेक वेळेला ट्रेक अनेक वेळा ट्रेकिंग केलेलं आहे तेसुद्धा माझ्यासोबत होते आणि त्यांनी मला अतिशय आत्मविश्वास दिला आणि अशा तऱ्हेने आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली तो अनुभव माझ्या आयुष्यातला खरंच अविस्मरणीय होता कारण मला त्या दरम्यान असं अजिबात जाणवलं नाही की मी कुठे थकली आहे किंवा मी आता पुढे चढू शकणार नाही मला पुन्हा खाली जायचं आहे असे नकारात्मक विचार माझ्या मनामध्ये अजिबात आले नाहीत आणि मी विद्यार्थ्यांच्या सोबत आणि माझ्या शिक्षकांच्या मदतीने आम्ही तो पुढे पुढे पुढे सर करत राहिलो पहिल्यांदा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा बालेकिल्ला आम्हाला चढता आला नाही कारण मी स पहिल्यांदाच ट्रेकिंग करत होते पण जो काही अनुभव मी त्यावेळेला घेतला तो खरोखरच अविस्मरणीय होता म्हणजे यापूर्वी मी असं का केलं नाही मी ट्रेकिंग का केलं नाही याचा थोडासा मला विशाद वाटला तर माझ्यासाठी हा अनुभव अतिशय छान होता म्हणजे फक्त निरोगी राहण्यासाठी ट्रेकिंग करणं असं नाही तर आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येण्यासाठी किंवा आपल्याला ताजंतवानं वाटण्यासाठी सुद्धा ट्रेकिंग किती महत्त्वाचं आहे याची जाणीव मला तेव्हा झाली त्या क्षणाला मला असं वाटलं की ट्रेकिंग हे साधारण वर्षातून दोन ते तीन वेळा आपण करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण स्वतःला रिफ्रेश किंवा आपण ताजंतवानं होऊ शकतो आणि आपल्या मनामध्ये नवनवीन विचार किंवा सकारात्मक विचार ची रुजवणूक या निमित्ताने होऊ शकते तर हा माझा पहिला अनुभव होता ट्रेकिंगचा जो खरोखर अविस्मरणीय होता त्यानंतर सुद्धा मी दुसऱ्यांदा राजगड ट्रेकिंग केलेलं आहे ज्यावेळेला आम्ही बालेकिल्ला सर केला आणि तो क्षणसुद्धा माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय होता कारण बालेकिल्ला चढणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि तो बालेकिल्ला मी चढले माझ्या वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी की ज्या याच्याआधी मला अजिबात तसा अनुभव नव्हता त्यामुळे माझ्यासाठी राजगड ट्रेकिंग हा पहिल्या वेळेला आणि दुसऱ्या वेळेला दोन्हीही क्षण किंवा दोन्हीही वेळा या माझ्यासाठी माझ्या आयुष्यातल्या अविस्मरणीय आहेत